शिरसाठ ताईंशी बोल बोलणं होतं आहे ना माझं अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे काय मग आता बरेच दिवसापासून आपलं मी गावाला गेलो होतो घरच्यांना आपलं काय एरियाचं झालं नाही इकडे भेट गाठ नाही काय नाही तर ते आमच्या घरच्या लोकायले पुरणपोळी आवडते म्हणते तर त्याची रेसिपी काही बरोबर येत नाही तिला तिकडची लोकं म्हणजे ते जळगावच्या इकडचे लोकं आहे ते आपल्या इकडची पुरणपोळी खूपच छान आहे म्हणतात तर ती कशी बनवायची काय बनवायची त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा मग हा

डाळ शिजवायची बरं बरं पण डाळ नेमकी कशाची घ्यायची ताई हो ना पण डाळ म्हणजे हरभऱ्याची घ्यायची का तुरीची घ्यायची अच्छा अच्छा हा हा

हं हं हां हां हां हं हं अजून परत ह्याच्यात काही हे असंन ना समजा आम्हाला आता दूध आवडत नाही तर मग बाकी काय काय त्याच्यासंगं खाऊ शकतो आपण त्याच्या व्यतिरिक्त ते आंबट वगैरे ताई आवडते

नाही ते चिंच चिंचेचं आंबट काही काही असते वाटते मी कधीतरी खाल्लं होतं तर ते चिंचवणी का काय असं म्हणतात ना त्याला त्याच्याही सोबत खाऊ शकतो ना आपण हा हा हा हा आंब्याचा आमरस वगैरे म्हणतात ना त्याला हा हा ठीक आहे मग हा ना हा ना खूप मस्त हो हो हो चिंचेसोबत खूप छान लागते ताई ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सांगितल्याबद्दल मस्त हो हो ओके ओके